देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या एकशे चार या हेल्पलाइनवर काउंसलिंगच्या नावाखाली केवळ कोरडी औपचारिकता पुरवता केली जाते तसेच शेतकरी आत्महत्या ही राज्यात खूप वाढलेली आहे राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवल्या थांबवलेल्या नाहीत विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ नापिकी व कर्जबाजारी झाल्याने पिचलेले शेतकरी आपले आयुष्य संपवताहेत आत्महत्याग्र ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अनेक संस्था मदत करतात यामध्ये आं आमची ते मा माननीय बच्चूभाऊ ते कडू यां अचलपूर अचलपूर तालुक्याचे आणि आपल्या माराय महाराष्ट्र राज्याचे होऊन गेलेले राज्यमंत्री अनेक अशा गरीब कुटुंबांना किंवा शेतकरी आत्महत्या झा झालेल्या कुटुंबांना मदत करतात पण अशा कुटुंबांना नेमकी कोणत्या प्रकारची मदत करावी हे हे अनेक अनेकांच्या ध्यानात येत नाही